अकोल्याला सगळ्यात महत्त्वाचा आणि मुख्य उद्योग आहे कपडा उद्योग इथेच कपडे किती तरी चांगल्या प्रकारे हे केल्या जातात म्हणजे आणल्या जातात आणि एम आय डी सी म्हणजे विदर्भातील सगळ्यात मोठी आणि कितीतरी चांगली एम आय डी सी आमच्या अकोल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून अकोला जिल्हा हा किती तरी चांगला आहे इथं कृषी उत्पादनसेवा क्षेत्र या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रमाणात मिळतात